हॅलो मला एक कॅप बुक करायची होती आम्हाला चिखलदऱ्याला जायचं होतं तर आम्ही माझी पूण्ण फॅमिली जाणार आहे आम्ही फॅमिलीमध्ये सहा लोक आहे तर आम्हाला म्हणजे लहान किंवा मोठ्या कॅबची म्हणजे आम्हाला परवडेल अशी काय किंमत आहे म्हंजे आम्हाला परवडेल अशी किंमत सांगा हो तर तर तिथे जायला किती वेळ लागणार दोन किंवा तीन तासामध्ये जाणं होईल ना तिथं ठीक आहे तर मग कधी येसाल तुम्ही म्हंजे त्या वेळेपर्यंत आम्ही तयार राहू शकतो नाही जास्त दिवस नाहीये एका दिवसात जाणं आणि येणं होईल तर छोटी कॅब जर बुक केली आम्ही तर छोट्या कॅबमध्ये सहा जण म्हंजे होतील ना ॲडजस्ट होतील ना अच्छा ठीक आहे नाही एकाच दिवसात जाणंयेणं करायचं आहे एका दिवसामध्ये चिखलदरा जास्त दूर नाहीये ना एका दिवसात जाणं आणि येणं होते हो ठीक आहे या मग तुम्ही उद्या सकाळी जायचं आहे नऊला हो ठीक आहे